वर्तमानपत्र वर्तमानपत्रांची भाषा अलीकडेच बदलल्यासारखी आपल्याला पाहायला मिळते मी सुरवातीला वर्तमानपत्रेही जास्त वाचत नव्हतो एखाद्या वेळेस लोकमत हा पेपर हाती आला किंवा लोकसत्ता तर तो वाचत होतो पण अलीकडेच काही वर्षापासून मी लोकसत्ता हा पेपर वाचत असतो त्यामध्ये जे संपादकीय लेख येत असतात त्याची जी भाषा असते ही अतिशय सुंदर असते त्यांची लिहिण्याची पद्धत शब्दातील बारकावे आणि कमी शब्दात जास्त मजकूर लोकांपर्यंत कसं पोहचेल याची विशिष्ट याचे विशेष भान ठेवले जाते आणि लोकांना कमी शब्दामध्ये जास्त माहिती देण्यात येते अलीकडच्या काळात काही समाज माध्यमांवर जी भाषा वापरली जाते ती खूपच अक्राळ विक्राळ किंवा द्वेष पसरवणारी पाहायला मिळते सुरवातीला ह्या गोष्टी असेलही परंतु आजच्या काळामध्ये त्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते इंटरनेटच्या जमान्यात आपण पेपर खूप कमी वाचतो असे दिसले तरीही पेपर हे सर्वांपर्यंत जाण्याचे माध्यम आहे